हा सर मी आता तुमच्या पं कॅबमधून प्रवास केलेला श्रेया देशमुख बोलत आहे आताच तुम्ही मला अंधेरीवरून घनसोलीला सोडलंत हा ॲक्चुली काय झालं आहे माझी बॅग राहिली आहे तुमच्या कॅबमध्ये आणि त्यामध्ये मोबाईल पाकीट आणि असं माझं काही महत्त्वाचं साहित्य आहे त्यामुळे मला ते लागणार आहे जरा मला ते आता तुम्ही मला ज्या ठिकाणी ड्रॉप केलंत तिथे आणून देऊ शकता का मी त्या ठिकाणी हजर राहते हा मी मागेच बसलेले मागच्याच बाजूला तिथे तिथेच असणार खूप लांब गेले आहे का तुम्ही ठीक आहे नाही मला जरा गरज होती कारण त्याच्यामध्ये माझा मोबाईल राहिला आहे दुसरा ॲक्चुली माझ्याकडे दोन मोबाईल होते एक मोबाईल त्याच्यामध्येच राहिला आहे तर मग मला ते इम्पॉटंट कॉल वगैरे येऊ शकतात हो नाही त्याच्या बॅगवरती एच पी लिहिलेलं आहे माझी लॅपटॉपचीच बॅग होती त्याच्यामध्येच लॅपटॉप मोबाईल पाकीट सगळं माझं महत्त्वाचं सामान आहे तुम्ही आता कुठे आहात मला सांगू शकता का तुमचं लोकेशन

तुम्ही तिथे कुठे ठेवू शकता म्हणजे कुठलं पोलीस स्टेशन असेल तर तिथे ठेवलंत तरी मी ते येऊन कलेक्ट करू शकते हो सर नक्की नक्की माझा नंबर सेव करून ठेवा श्रेया देशमुख मी आता तिथे माझा एखादा मित्र वगैरे तिथे असेल मैत्रीण असेल तर त्यांना तिथून कलेक्ट करायला सांगते किंवा जर समजा आता तुम्ही अंधेरीच्या दिशेने निघाला असाल तर तुम्ही घनसोलीला आलात जिथे आता तुम्ही मला ड्रॉप केलंत तिथे आलात किंवा अंधेरी रेल्वे स्टेशनच्या इथे जरी आलात तरी मी तिथून येऊन ते घेऊन जाऊ शकते हो मी त्याचे काही जे चार्जेस असतील तुमचे रिटन येण्याचे ते मी पे करायला तुम्हाला रेडी आहे हो हो सर नाही ॲक्चुली मी गडबडीमध्ये विसरले ते बाकी काही प्रॉब्लेम नव्हता बाकी काहीच नाही आहे फक्त मोबाईल आणि जे पाकीट किंवा आणि लॅपटॉप हे माझं महत्त्वाचं हे आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला जे काही तुम्ही रिटन येणार आहात त्याचे मी तुम्हाला पे करते झालं तरी हो हो नाही मी पुन्हा ऑर्ड हे करू का पुन्हा ओला बुक करू का नाही पण ते आता दुसरे येणार ना जवळपास लोकेशनमध्ये जे असतील ते तुम्ही या ना तु तुम्ही या मी तुम्हाला जे असेल ते पे करते तुम्ही हां मग चालेल ना तुम्ही अंधेरी पोलीस स्टेशनला ठेवलंत तरी चालेल फक्त मला तिथे ठेवल्याबद्दल एक फोन करा आणि तिथल्या पोलिसांचा नंबर मला द्या म्हणजे मी त्यांच्याशी बोलून त्यांना सांगू शकते की माझंच सामान आहे हो लागलीच तर मी इथे एक पोलीस कम्प्लेन्ट एक करून ठेवते हां म्हणजे तुम्हाला बरं पडेल तसं बघा तुम् तुम्ही सांगा मला जसं सांगाल हो हो स् हो अंधेरीला ठेवलंत तरी चालेल अंधेरी पोलीस स्टेशन हां हां चालेल ईस्टला ठेवलंत तरी चालेल

हां चालेल ना मला फक्त तित तिथे जाऊन तुम्ही एक कॉल करा आणि माझा नंबर पोलिसांना देऊन ठेवा आणि पोलीस स्टेशनचा पण नंबर मला जर मिळाला तर बरं होईल म्हणजे मला एक्झॅक्ट तिथे त्यांना सांगता येईल तसं माझं बोलणं करून दिलंत तरी चालेल तिथे हो आता किती वेळात पोहचणार आहात तुम्ही हां ठीक आहे तिथे माझ्या एका मित्राला पाठवते मग आणि तिथून त्याला कलेक्ट करून मग तो आणून देईल तुम्हाला शक्य नसेल तर अर्धा तास का हां चालेल हा ते ट्रॅफिकवरती पण आहे ठीक आहे मला तसं कळवा आणि जर तुम्हाला शक्य होत असेल तर कृपया मला ते इथे आणून द्या ज्या ॲड्रेसवर मला सोडलेलंत तिथे मी तुम्हाला पे करायला रेडी आहे तसंही चालू शकतं तुम्ही मला हो हो हो हा मी इथेच घनसोलीच्या इथेच आहे घनसोली हॉटेलच्या बाजूलाच आहे आता रेल्वे स्टेशनला येऊ का हां मग मी निघते तासाभराने चालेल ठीक आहे मग मी एक तासाभराने रेल्वे स्टेशनला पोहोचते हो चालेल चालेल हां ठीक आहे तुम्ही पण या मग तेथे मला फोन करा आणि हा कृपया नंबर माझा सेव करून ठेवा दुसरा एक नंबर मी देऊन ठेवू का तुम्हाला जरा लिहून घेता का कारण हा जर मोबाईल लागलाच नाही तर दुसरा नंबर हां नऊ आठ शून्य दोन एक दोन एक तीन नऊ शून्य हो नऊ आठ शून्य दोन एक दोन एक तीन नऊ शून्य ठीक आहे चालेल चालेल चालेल कृपया मला आणून द्या हो हो चालेल धन्यवाद हां